जर मला जर ताप आला तर मी तर इथंच घ घरोघ उपचारच करतो घरोघ घरो घरीच तसेच जर जास्त ताप असेल किवा सर्दी खोकला असेल तर जवळच्या दवाखान्यात जातो म्हणजे आमचे डॉक्टर आहेत मोरे म्हणून तिथे जातो तिथे ट्रीटमेंट का करतात चांगल्या प्रकारे करतात नाहीतर जर का ताप कमी असेल इथं घ घरीच उपचार करतो तर रोजच्या उपाय म्हणजे जर ताप आला तर कापसामध्ये भिजवून त्याच्यावर मीठ मिक्स करून कपाळावर लावता नाहीतर जर स सर्दी होत असेल तर पाण्या पान पाणी तापवून त्याच्यामध्ये तुळशीचे पान टाकून ते उपाय क करतो मी खोकला असेल तर दूध गरम करून त्याच्यामध्ये हळद जरा गूळ आणि जरा वेलची किंवा लवंग हे करतो टाकतो आणि ते पितो गरम करून म्हणजे चांगलं वाटतं तर काय दुखत असेल काय म्हणजे असं छातीत जळजळ तेल लावून मालिश करतो आईकडून घेतो करून घेतो तसेच काय म्हणजे जर जास्त त प्रमाणात तर त म्हणजे ताप किवा खोकला असेल तर जवळच्या डॉक्टरकडे जातो मोरे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातो अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगतात तसेच घरो घरोघरी ते सांगितलं तेच म्हणजे तसंच म्हणजे जर कमी असेल तर इथं घरोघरीच उपचार करतो मी चांगलं वाटतं आणि चांगलं आ आरोग्य उपचार केल्यावर धन्यवाद